आपल्या राज्यामध्ये आरोग्यसेवा व्यावसायिकांची उपलब्धता मला असं वाटतं बरीचशी आहे विविध प्रकारचे फिजिशियन्स निघाले आहेत कायरोपॅक्टर्स निघाले आहेत जे की आपल्या अंगदुखीला तुर्तास आराम देऊ शकतात कुठे दुखत असेल हाडांमध्ये वगैरे पाठीच्या मणक्यामध्ये मानेमध्ये पायांमध्ये ते प्रॉपर त्यांना माहीत असतं आणि ते लेगे आपल्याला आराम देऊ शकतात त्याच्यांमध्ये कायरोपॅक्टर वगैरे फिजिशियन्स असतात जे काय आपला सल्ला देऊ शक आपला ॲक्सिडेंट झाला आपला पायांमध्ये आकड आहे तर आपण असे फिजिशन्सला बोलवून तो चांगला आपलं एक्सरसाइज करून ते आपले आ ते शिरांमधला ताठपाणा तो मोकळा करू शकतात आणि आपलं पाय आद आधीसारखा फ्लेक्सिबल बनवू शकतात पण असं वाटतं राज्यात आरोग्यसेवांची उपलब्धता आपल्या बरीचशी आहे आणि ते फायद्याचंही आपलं ठरतं आणि त्यांचं खूप म्हणजे फायदेही आहेत फिजिशियन्सचे